हां नमस्कार अहो रत्नागिरी गॅस कंपनी का हां अहो आमचा ना गॅस अजूनपर्यंत आलेला नाही गेले दोन आठवडे झाले अजूनपर्यंत तुमचा गॅस आलेला नाही कधी नंबर लावला आहे मी म्हणजे तुमची ना सर्विसच चांगली नाही आहे कधी बुकिंग केला आहे माहिती आहे का म्हणजे तारीख तुम्हाला सांगते पंधरा सप्टेंबरला केली आहे मी हां जरा चेक करता का बघा झालं आहे का तुमच्याकडे नोंद त्याची हां झाली आहे ना मग अजून आलेला कसा नाही तुमचा अच्छा मग अहो कोणाला तरी गरज असली तर आणि आमच्याकडे आमच्याकडे तर सिलेंडर लागतातच कारण का आमची मेस आहे आणि मग सारखा सिलेंडर तर संपतच असतात आणि तुम्ही जर वेळेवरती दिला नाही तर हो इथे प मुलं खोळंबतात त्यांच्यासाठी काहीच मग हे होत नाही त्यांना रोज मेसचं जेवण द्यावं लागतं तुम्ही अशी आमची गैरसोय करून ठेवला आहात तर मग कसं होणार काय अहो तुम्ही प्रत्येक भागाला आता मला सांगा तुम्ही गॅस सिलेंडर कधी येणार असे वार दिलेला आहात ना प्रत्येक भागानुसार विभागानुसार तुम्ही तिथे तिथे दरवेळी गाड्या पाठवता ना मग आमच्या इथे शिरगावच्या इथे आलेली का नाही आहे गाडी म्हणजे दोन आठवडे झाले एका आठवड्याला तुम्ही दोन वार दिलेला आहात ना मग ती अजून गाडी आलेली नाही तुमची मला तर काही तुमची ही सुविधा आवडलेली नाही आहे म्हणजे काहीच कळत नाही आहे तिथे तुमच्या गाड्या का नाही पाठवत आहात तुम्ही

मग आता की अ कधीपर्यंत तुम्ही पाठवाल अच्छा तरी किती दिवसात पाठवाल पुढच्या आठवड्यात काय म्हणता काय मग अहो तुम तोपर्यंत आम्ही करायचं काय का पण तुमच्याकडे गाड्या नाही आहेत की कसं काय अच्छा दुसरीकडे पाठवला आहात मग कधीपर्यंत येणार आहेत हां हां हां हां तरी मला सांगा अहो जरा लवकर पाठवा कारण का आम्ही दुसरीकडून पण घेऊ शकत नाही आणि आता एवढ्या लगेच कोण देणार पण नाही ठीक आहे तुम्ही लवकर तरी द्याल ना आम्हाला जरा बघा मी तुम्हाला परत एकदा फोन लावू का नाहीतर मग नाहीतर मी तुम्हाला अजिबात चांगला अभिप्राय देणार नाही तुमच्या याच्यावरती जाऊन तुम्हाला मेल लिहीन की तुमचा अजिबात तुमची सर्विस वगैरे चांगली नाही बघा मग तुमच्याच सर्विसचे हे होती मग कोणीच वापरणार सुद्धा नाही तसं नाही काय म्हणजे पण तुम्ही आमची शेवटी गैरसोयच केला आहात ना बघा आता तरी तुमची गेल्या वेळीसुद्धा असंच झालेला म्हणून आता सध्या तर मी तुम्हाला फोन लावला पण तुम्ही तर काही ह्याच्या आधी तर तुमचा फोनसुद्धा लागत नव्हता काय म्हणजे तुम्ही फोनसुद्धा उचलायचा बंद केला आहात का म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर द्यायचा आहे की नाही तुमची सर्विसच काय आहे बरं ठीक आहे वर आणि तुम्ही उशिरा देता मग त्याच्यात मध्ये काय कन्सेशन पण देत नाही की बाबा उशिरा झालं आहे लेट झालं आहे मग एवढे एवढे कमी द्या पैसे असं सुद्धा तुम्ही करत नाही तुम्ही घ्यायचं तेवढेच पैसे घेता ना ठीक आहे कधीपर्यंत पाठवाल मला जरा सांगा परत एकदा फोन कराल का मला नाहीतर मीच करते ठीक आहे